मला सगळ्यात जास्त पुरणाची पोळी आवडते आणि पुरणाची पोळी हे बाहेरचं काही कुठं भेटत नाही आपल्या घरचीच आवडते घरीच चव मस्त पुरणाची पोळी दूध अन त्याच्यासोबत तूप आपल्या गाईचं तर आपल्या पुरणाची पोळी खाल्ले मस्त अशी गोड लागते त्याच्यामुळं मला पुरणाची पोळी आवडते